जेव्हा मी अ कार लोन घ्यायला गेले तेव्हा सर्वप्रथम मला एक फॉम भरायला दिला तो फॉम भरल्यानंतर मी डॉक्युमेंट्स जमा केले सो कार लोनला कार लोन घेताना डॉक्युमेंट्स लागतात ते म्हणजे आधार कार्ड लागतं आपलं पॅन कार्ड लागतं आपण जर नोकरी करत असलो तर आपली इम्प्लॉई आय डी कार्ड लागते सॅलरी स्लिप लागतं बॅक अकाऊंटचं स्टेटमेंट लागतं आणि आपलं जी व्हेइकल रजिस्ट्रेशन सर्तिफिकेट लागतं